आमच्यात शेणखत असतंय आमच्या जर्शा येते त्यामुळे जर्शा आहे त्या अन आम्ही यूर्या टाकतो मसाला टाकतो टॅक्टर आहे आमच्याकडं रोटर मारतो सगळे टॅक्टरवर असते बरं खुरपत बिरपत नाही कोळापतो डायरेक्ट आम्ही कोळपून सगळं होतं